पीटर इंग्लंड ना अरे मी तुमच्या दुकानातून ना तो पँट घेतला होता आठ दिवसाखाली हां तो एक नंबर निघाला राजाओ म्हणजे एवढ्या कमी किमतीत ते जे ऑपरमध्ये घेतला होता ना मी तो बाय वन गेट वनमध्ये तर त्याच्यामध्ये तो आणखीनच स्वस्त पडला होता एवढ्या स्वस्त किमतीत बाहेर तर कुठं भेटतच नाही आणि कलर तर एवढा उठून दिसत आहे अजून मस्त आणि ग माझ्या तर याला तर खूप मॅच झाला आणि त्याचं जे तुम्ही जे हे आहे शिलाई वगैरे आहे ते पण एक नंबर मी आठ दिवसानंतर तो म्हणजे आठ दिवस तर घातला आणि त्यानंतर धुतला तर त्याचा कलर पण गेला नाही बाकीची किती मीठ महागीचे कपडे आणले ना त्याचा कलर वगैरे जाते पहिल्या धुण्यामध्ये याचा तो पण गेला नाही तर एवढा जबरदस्त आणि मी जे घातलं ना तो एकदम एकदम उठून दिसत होतं तो कलर एकदम शायनिंग त्यानंतर शिलाई त्याची एकदम असं वाटत होतं की शिवून घेतला तो जरी रेडिमेड होता तरी पण असं वाटलं की शिवून घेतला एवढा परफेक्ट बसला माझ्या मित्रांना स सांगितलं त्यांना तो एवढा आवडला आणि तुमच्या ऑपरबद्दलही सांगितलं ते त्याच्यासाठी पण येणार पण बाकीचं मी आता बाकीचं जसं रेमण्डचं झालं किंवा बाकीचं झालं त्यापेक्षा पण एकदम जबरदस्त उठून दिसतो तो पँट आणि जेवढ्या पैशात पडला तो तर एकदमच म्हणजे आहे मी माझ्या रेपर्स सांग म्हणजे रेफर केलं आहे माझ्या मित्रांना वगैरे आणि सर्वांनाच रेफर केलं सर्वाना ती ऑफर पण आवडली आणि पँट पण आवडलं ते येतील पण कदाचित तुम्हाला